समुद्रात मासेमारीसाठी सकाळी स लवकर आवरून समुद्रात जाळं घेऊन जायचं आणि जाळे टाकून दुपारच्या वेळी मग मासे त्याच्यात जमा होतात मग ते व्यवस्थित बाहेर काढायचे त्याला पुसून व्यवस्थित क स्वच्छ करायचे मीठ हे टाकून ते कॅरेटमध्ये छान व्यवस्थित ठेवायचे म्हणजे मग त्याचा वास येणार नाही आणि ह्यांना ग्राहकापर्यंत जायला त्यांचा स माल हा स्वच्छ राहील आणि धाराशिवमधे काई मोठे समुद्र हे काही नाही त्याच्यामुळे इथे मा बाजार काही नाहीयेत आसपास कुठेच पण छोटे छोटे जे नद्यातून जे मासे गोळा करतात हे लोकं ते छोटे छोटे बा बसलेले असतात मासे घेऊन पण अशीे काही मोठी बाजारपेठ मासाळी बाजारी इथं काही नाही